आम्ही महाराष्ट्रातले मराठी कुटुंब आमच्या कुटुंबामध्ये माझी आई जे सण साजरे करायची तेच सण आम्ही पण साजरे करतो सर्व सण प्रत्येक सण आम्ही मन लावून आणि त्या त्या परंपरा जपत त्या त्या चालीरीती जपत पार पाडतो मी माझ्या मुली माझे पतिदेव हे सर्वजण ह्या सणामध्ये काय होतात आनंदाने सहभागी होतात सर्वप्रथम मला आवडेल गणपती गणपतीचे आगमन जेव्हा होते दहा दिवसाचा गणपती आमच्याकडे असतो दररोज त्याची सकाळ संध्याकाळी आरती होते त्याची रोषणाई केली जात करतो आम्ही आणि मोदकाचा नैवेद्य वेगवेगळ्या मिष्टान्नाचा नैवेद्य आम्ही गणपतीला दाखवतो त्याच्यानंतर गौरी लक्ष्मीसुद्धा आमच्याकडे आहेत त्याच पद्धतीनं आम्ही लक्ष्म्या गौरी आव्हान करतो गौरी पूजन करतो आणि त्यानंतर गौरींना मी निरोप पण देतो सगळ्यात महत्वाचा सण म्हणजे दिवाळी दिवाळीमध्ये चारही दिवस आम्ही खूप छान पद्धतीने दिवाळी साजरी करतो दिव्यांची आरास करतो रांगोळ्या काढतो सगळेजण आम्ही भेटतो आमची फुल फॅमिली माढ्याला आम्ही सगळेजण भेटत असतो त्याचबरोबर म्हणजे गुढीपाडवा हासुद्धा सण आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं साजरा करतो त्यावेळ गुढीची पूजन करतो आणि लग्नामध्येसुद्धा हळदी मेहेंदी हे सगळे कार्यक्रम आम्ही करतो सप्तपदी अक्षता त्याच्यानंतर सुन्मुख पाहणे ह्या सर्व बाबी आम्ही अतिशय मन लावून आणि आनंद घेत एकमेकांच्या सहकाराने एकत्रित येऊन पार पार पाडतो आणि आनंद लुटतो